थोडा काळ आधीच मी भाग मिल्खा भाग हा चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटामुळे मी खूप इन्स्पायर झालो आणि त्यातील त्या चित्रपटामधील मिल्खा सिंग हेच माझे आता आवडते धावपटू आहेत आणि तो चित्रपट पाहिल्यापासून तेव्हापासून मी आणि माझा मित्र रोज सकाळी धावायलासुद्धा जातो आमच्या इथे उत्तम पार्क येथे रोज सकाळी साडेपाच वाजता आम्ही धावायला जातो आणि सल्ला द्यायचा म्हटलं तर मी काय एवढा मोठा नाही तरी पण रोज सकाळी सगळ्यांनी लवकर उठावे आणि लवकर धावायला जावे फ्रेश वातावरणत ह्याने काय आपला दिवसही उत्तम जातो आणि फ्रेश जातो नीम आपण ट्रॅकरसुद्धा वापरू शकतो आत्ता स्मार्टवॉच स्मार्टफोन यूज करून आपण ट्रॅकरसुद्धा वापरू शकतो टार्गेट ठेवू शकतो त्यावरून माझा एवढाच हेतू होता